मराठी भाषेची संस्कृती अतिशुभ्र अतिशय संस्कृतिक आहे मराठी भाषा ही अति मऊ मृदु कोमल भाषा आहे मराठीमध्ये आपण व्यवस्थित बोलू शकतो आपण आपली भाषण आपण जे बोलतोय ते दुसऱ्याला व्यवस्थित सांगू शकतो त्यानिमित्ताने आपण मराठी भाषेची भूमिका म्हणजे काय तर मराठीमध्ये आपण आपली संस्कृती जपतोय मराठी भाषा ही अशी एक संस्कृती आहे जी आपल्या आपल्या मरा महाराष्ट्रामध्ये अति सुु शुद्ध आणि व्यवस्थित आपण बोललेलं जे दुसऱ्याला समजू शकेल ही अशी मराठी भाषा आहे ती अति शुद्ध आणि व्यवस्थित आहे जेणेकरून त्या भाषेवर आपण कोणताही हे करू शकणार नाही की ह्या भाषेमुळे आपला काही गैरसमज होऊ शकतो मराठी भाषेमुळे आपण आपणला भ बोलण्याच जे अर्थ आहे ते व्यवस्थित सांगू शकतो जेणेकरून की आपण जे बोलतोय ते दुसऱ्याला समजली पाहिजे ती भाषा त्यामुळे मराठी भाषा ही अति संस्कृतिक अस्मितीमध्ये आहे